मला पिकी पिकनिकला जायसाठी मी गाडी बुक केलेली होती पण डायवर येत नाही या कारणामुळे मला बाहेर माझे मित्र दोस्त पण आलेले होते मला त्यांच्यासोबत फिरायला जायचं होतं पण डायवर न येत नसल्यामुळे मला ही ट्रिप कॅन्सल करायची आहे म्हणून मी एजन्सीला फोन केला पण माझं मन माझं खूप खूप दुखलं की माझा डायवर आलेला नाही आहे कारण त्याचे मागं काही काम असेल म्हणून तो आला नाही म्हणून मी ही ट्रिप कॅन्सल केलेली आहे